मराठी भाषेत काही सामान्य म्हणी आणि वाक्प्रचार रोजच्या संभाषणात वापरले जातात मराठी भाषेतील म्हणी पहिली म्हण म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा एखादी वस्तू जवळच असताना आपण ते सर्वत्र शोधत बसलो तर ही म्हण वापरतात उदाहरणार्थ तुमच्या डोळ्यावर चष्मा असताना तुम्ही घरभर चष्मा शोधत बसलात तर तुम्ही ही म्हण वापरू शकता आपले दुर्लक्ष असल्यामुळे किंवा आपण गोंधळात असल्यामुळे हे होऊ शकते दुसरी म्हण म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीचा अर्थ म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला येत नसेल तर परिपक्व व्यक्तीसारखं मान्य न करता आपण काही कमी नाही असे सांगण्याचा आटापिटा करणारे काही महाभाग आपल्या अवतीभवती असतात अशा लोकांसाठी ही म्हण वापरली जाते तिसरी म्हण म्हणजे ताकापुरती आजी या म्हणीचा थोडक्यात अर्थ कामापुरता मामा एरवी आपण ज्या व्यक्तीशी जास्त मोकळेपणा ठेवत नाही अशांशी आपले काम साधून घेण्यासाठी गोड बोलणे म्हणजे एखादी म्हातारी बाई आपल्याला आवडत नाही पण तिच्याकडून ताक हवे होते म्हणून आजी आजी करत तिला ताक मागणे म्हणजे ती म्हातारी ताकापुरती आजी झाली चौथी म्हण अति तेथे माती या म्हणीचा अर्थ कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो असा होतो कोणत्याही गोष्टीचा अतिरेक किंवा जास्त लोभ केला की तेथे मातीच होते मराठी भाषेतील वाक्प्रचार पुढील प्रमाणे एक अग्नी दिव्य करणे याचा अर्थ कठीण कसोटीला उतरणे दोन अटकेपार झेंडा लावणे याचा अर्थ फार मोठा पराक्रम गाजवणे तीन अठरा विश्वे दारिद्र्य असणे याचा अर्थ पराकोटीचे दारिद्र्य असणे चार सर्वस्व पणाला लावणे याचा अर्थ सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे पाच साखर पेरणे याचा अर्थ गोड गोड बोलून आपलेसे करणे पाच सामोरे जाणे याचा अर्थ निधड्या छातीने संकटास तोंड देणे ह्या काही म्हणी व वाक्प्रचार आहेत ज्या रोजच्या मराठी भाषेच्या संभाषणात वापरले जातात